आमच्या भागातला कला आणि शिल्प विभाग ह्या राज्याच्या आर्थिक वृद्धी आणि विकासाला असा हातभार लावतो की ज्याने त्याच्यामुळे रोजगार निर्माण होतात आणि निर्यात होते पर्यटन होतं त्याच्यामुळे विक्री होते व खूप वस्तूची पुस्तकांची संग्रहालय होते प्रदर्शन होते आणि त्यामुळे आमच्या भागातल्या कला आणि शिल्प विभागाच्या विभाग राज्याच्या आर्थिक वृद्धी आणि विकासाला हातभार लावतो